लग्नाचा कार्यक्रम म्हटल्यावर लग्नात पाहुणे येतात घरी आणि हळदीचा कार्यक्रम होतो हळदीचा कार्यक्रम म्हटल्यावर हळद लागते नवरीला आणि मेहंदीचा कार्यक्रम होतो मेहंदीचा कार्यक्रम म्हटल्यावर महेंदी लागते नवरीला आणखी संगीत होते नृत्य होते आणि पाहुणचार ही होत असते त्यात हर लग्नात सॉन्ग म्हणजे नेहमीसारखं सारखं जे सॉन्ग वाजत असते ते माझे फेवरेट सॉन्ग जे नेहमी लग्नात वाजत असते मराठी सॉन्ग्स ते सॉन्ग्स म्हणजे गुलाबाची कडी आणि नवराई माझी लाडाची हाई सॉन्ग खूप लग्नात वाजत असते साजरी गोजरी ए तसंच छवीदार छवी तसंच गोरी गोरी पान आणखी ही पोरगी साजूक तुपातली हाई सॉन्ग खूप लग्नात वाजत असते मला लगीन करायचं आणखी पोरगी भन्नाट आणि झालं झिंगाट असे अनेक प्रकारचे सॉन्ग लग्नात वाजत असते आणि सारखे सारखे ही सॉन्ग खूप वाजत असते नवरी दिसते गं धागा धागा आली ठुमकत नार लचकत आणि लास्ट सॉन्ग म्हटल्यावर नवरी आली हे नेहमी हर लग्नात असे फेवरेट सॉन्ग्ज वाजत असते आणि लग्नात खूप एंजॉय होत असते